मला माझ्या घराकडचं गार्डन खूप आवडते कारण की तिथला वातावरण खूप छान आहे मला कुणाला अगर भेट द्यायचे आहे तर मी माझ्या आवडत्या व्यक्तींना मी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे माझ्या घराजवळचा जो गार्डन आहे मी तिथेच बोलवते आणि तिथेच भेट देते कारण की तिथच नेचर मला खूप आवडते वातावरण खूप छान असते नॅचरली हवा असते खुप झाडं झुडपं आणखीन शांत थंड वातावरण आहे तर त्यामुळे मला अगर कुणाला भेट द्यायचे असेल तर मी माझ्या आवडत्या व्यक्तीला त्याच ठिकाणी बोलवून त्यांना भेट देते आणि ते तो तो गार्डन माझ्यासाठी खूप खास आहे कारण तिथे मी माझं बचपन माझ्या बचपनच्या आठवणीसुद्धा त्या गार्डनमध्येच गेलीये कारण की मी बं लहान असायची तर तिथेच खेळायला जायचे लहानपणापासून ते अगदी मोठ्ठ होईपर्यंत मला मी तिथेच खेळली मोठी झाली तर माझ्यासाठी तो गार्डन खूप खास आहे आणि म्हणून मला ते म्हणून तो गार्डन माझ्यासाठी आवडता आहे ठिकाण आहे तो माझ्यासाठी एक आवडते ठिकाण म्हणून आहे